नमस्कार मी नेहा गांगण जलप्राधिकरण मधील कॉल लागला आहे ना हां तर सर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही आता नवीन घरी शिफ्ट होतो आहे तर आम्हाला आमचं पाण्याचं जे बिल आहे ते त्या पत्त्यावरती आलेलं पाठवायचं आहे तर त्यासाठी मी ऑनलाईन ती प्रोसेस करू शकते की ऑफलाईन मला तिथे ऑफिसमध्ये येऊन मला ॲड पत्ता चेंज करण्याची प्रोसेस करावी लागणार आहे अच्छा मग मी ती ऑनलाईन सुद्धा करू शकते मग मला त्याची कोणती साईट आहे ते सांगाल का बरं आणि जर माझा ॲड्रेसचा पुरावा आणि माझी आहे माझा आयडेंटिटी प्रूफ हे सुद्धा मला त्या साईटवरती फॉर्म भरताना अपलोड करावं लागणार आहे मग मी ते एकदा अपलोड केल्यानंतर मला ऑफिसमध्ये येऊन त्याची खातरजमा करण्याची गरज नाही पडणार ना मग माझं पाण्याचं जे बिल असेल ते माझ्या नवीन पत्त्यावरती पाठवलं जाईल ओके चालेल चालेल थँक्यू